राज्यामध्ये शिक्षणपद्धतीबद्दल बोलायचं म्हणजे शिक्षणाचं जे आपण प्रकार मांडून बसलेले आहेत म्हणजे स्टेट बोर्ड सी बी एस सी बोर्ड आता त्यामध्ये पण भाषेचं जे समावेश झालेला आहे तसं तर उदाहरण आता जे ह्याचं मराठी मिडीयम असलं त्यांचं मराठी जास्त उत्तम असतं त्याचं इंग्लिश एज अ लेंग्वेज ते असतात त्यांचं इंग्लिशवरती इंग्लिशवरती खूप जास्त जे प्रभुत्व असतं म्हणजे कुठे ना कुठे मग सध्या लँग्वेजमुळे लोकांना एकमेकांना एकमेकांना झझ करण्यात आलं आहे जज म्हणजे एकमेकांना कुठे ना कुठे तुलना केली जाते की हां तू मराठी मिडीयमचा आहे तू इंग्लिश मिडीयमचा आहे अच्छा हां मराठी मिडीयमवाल्यांना थोडंफार कमीच माहिती असणार इंग्लिशवाल्यांचा परफॉर्मंस वगैरे छान असणार पण असं काही नसतं तुमचं शिक्षण कुठल्या माध्यमातून झालं आहे यावरती अवलंबून नसतं खरंतर तुम्ही जे शिक्षण घेता त्याला त्याला तुम्ही क् तुम्ही कशाद्वारे म्हणजे कसं आत्मसात केलं आहे यावरती सगळं अवलंबून असतं